माझी आवडती खेळाची आठवण म्हणजे टिक्कर विल्ला टिक्कर विल्ला म्हणजे आम्ही शाळेत पण बऱ्याचदा खेळलो आणि घनं आम्ही आमच्या नेबर्सच्या ज्या माझ्या फ्रेंड्स आहेत त्यांच्यासोबत पण खेळलेलो आहोत तर टिक्कर विल्ला आम्ही माझ्या शाळेत जेव्हा असताना ना आम्ही प्रत्येक माझ्या मैत्रिणी मी आम्ही प्रत्येक दोन दोन टीकरं नाही का जमा करायचो आणि त्या टिकऱ्या जमा करून करून हां आज हा टिक्कर विल्ला आपण गेम खेळू परत एक एकजण बॉल आणायची एखादी माझी फ्रेंड बॉल आणायची आणि आम्ही टिकऱ्या जमा करायचं आणि त्या टिकऱ्या आम्ही असा ग्रुप असायचा आमचा की सहा सहा जणांचा म्हणजे टोटल बारा जणींचा आमचा ग्रुप असायचा आमच्या टीमने जर बॉल मारला म्हणजे टिकऱ्याला टिकऱ्यांना जर बॉल मारला की परत आम्ही धावूनशन्यानी त्या टिकऱ्या लावणार आणि त्या आम्हाला आऊट करतील एकदा असं झालं की माझ्या एका मैत्रिणीने मला आऊटच केलं नाही आणि मी त्या टिकऱ्या विल्ल्यामध्ये जिंकले आणि तसंच ह्या टिकऱ्या ज्या होत्या ना आम्ही त्या जपून ठेवायच्या की आमच्या टिकऱ्याना कुणी हात नाही लावला पाहिजे अशी त्या आमच्या ठिक्कर विल्यांची एक आठवण म्हणून आहे